हो नक्कीच आप इतिहासाबद्दल शिकताना बालपणी आम्ही खूपच आनंद घेतला माझ्यावर प्रभाव टाकणारी एक आणि अशा हजारो लोकांवर प्रभाव टाकणारी गोष्ट म्हणजे शिवछत्रपती महारा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आता इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर आपल्याला एक ते दोन तास पुरेसे पडणार नाहीत पण वयाच्या चौदाव्या वर्षी स्वराज्य स्थापना शपथ घेऊन ते वयाच्या बावन्न वर्षापर्यंत शेवटचा श्वास घेईपर्यंत स्वराज्यासाठी बलिदान देणारे स्वराज्यासाठी झटणारे महाराज आपल्या महाराष्ट्राला लाभले आम्हाला त्यांचा इतिहास अभ्यासाला मिळतो आहे याच्यासारखी महत्वाची आणि याच्यासारखी भाग्यशाली गोष्ट मी कुठलीच नाही खूप महत्वाची गोष्ट आम्ही आमच्या बालपणी इतिहासाच्या माध्यमातून शिकलो